हा सर मला सुट्टी होती त्यासाठी मला रेल्वेचं तिकीट बुक करायचं आहे त्या संदर्भात मला थोडंसं मार्गदर्शन मिळेल का माझा वापरकर्ता आय डी मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती मला तुमचं तपशील सांगा किंवा आपलं संकेत स्थळं आहेत त्याच्या त्याच्यावरती जाऊन मला तिकीट आरक्षण कसं करता येईल यासाठी मला मार्गदर्शन करू शकता का आपण संकेत स्थळावरती मी आपल्या भेट दिली होती पण त्यावरची मला काही मदत होईल असं मला त्या वाटलं नाही त्यासाठी स आपल्याशी संपर्क केला आहे मी माझा वापरकर्ता आय डी आपल्याला सांगतो आपण त्याच्यावरती टाकून मला काय असेल ती माहिती सांगा माझा वापरकर्ता आय डी आहे शून्य एक दोन तीन पाच शून्य सर हा वापरकर्ता करता आय डी टाकून मला पण माहिती कळवावी जेणेकरून मला जी माझ्या सुट्टीचा प्लॅन करायचा आहे तो मी करू शकेल